मराठी ही भाषा खरंंतर इंडो आर्यन भाषा समूहातील महत्त्वाची भाषा आहे तिच्या विकासावर संस्कृत पारशी उर्दू इंग्रजी आणि इतर बऱ्याचशा भाषांचा प्रभाव दिसतो हे परिणाम मराठी भाषेच्या शब्दसंपदेवर व्याकरणावर आणि शैलीवर स्पष्टपणे जाणवतात शब्दसंपदेवर जाणवतात म्हणजेच मराठीमधले जे बरेचसे मूळ शब्द जे आहेत तर ते संस्कृतमधून आलेले आहेत उदाहरणार्थ गुरू हा शब्द संस्कृतमधून आलेला आहे ज्ञान तसं सत्य धर्म मंत्र अशी बरीचशी जी शब्द आहेत तर ती संस्कृतमधून मरा म मराठीमध्ये संस्कृतमधून आलेली आहे तसंच धार्मिक तात्त्विक आणि शास्त्रीय विषयांवरील शब्दांशिवाय अनेक दैनंदिन वापरातील शब्दही संस्कृतमधून घेतले गेलेले आहे मराठीच्या व्याकरणामध्ये शब्दांची जोडणी वगैरे तसंच विभक्ती काळ यावर देखील संस्कृतचा मोठा प्रभाव आहे जसं की रामाचं घर पुस्तकाचे पान अशी बरीचशी संस्क वाक्य यासारख्या बऱ्याचशा वाक्य यांच्यासारख्या यांमध्ये वाक्यरचनेमध्ये संस्कृतमधील तत्त्व दिसून येतात तसंच साहित्यावर देखील परिणाम झालेला आहे संस्कृतचा स्पष्ट परिणाम झालेला आहे संत ज्ञानेश्वर आणि एकनाथ यांच्या साहित्यावर संस्कृतचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो मराठीवर इंग्रजीचा जो झालेला परिणाम आहे तो असा की मराठीमध्ये जे आपण शब्द वापरतो ट्रेन आहे बस आहे डॉक्टर आहे फोन आहे टी व्ही बँक हे असे बरेचसे शे जे शब्द आहे तर ते मराठीमध्ये या शब्दांवर म इंग्रजीचा प्रभाव आपल्याला दिसून येतो इंग्रजीच्या सरप संपर्कामुळे मराठी लिखाणामध्ये नवीन पद्धती वाक्यरचना आणि शब्द फोडी झालेल्या आहेत अनेक इंग्रजी वाक्य मराठीत सरळपणे भाषांतरित होतात जसं की मी प्रयत्न करतो आहे आयम ट्राईंग इंग्रजीचा प्रभाव हा शिक्षण प्रशासन आणि व्यवसाय क्षेत्रावर देखील झालेला आहे कारण मराठीमध्ये आपण इंग्रजी शब्दांचा सर्रास वापर करतो इंग्रजी मु मुळे मराठीचा शब्दसंग्रह समृद्ध झाल्या आहे काही वेळा मूळ मराठी शब्द देखील दुर्लक्षित होतात तसं तसंच जसं संस्कृतचा आणि इंग्लिशचा मराठी भाषेवर परिणाम झालेला आहे तसंच फारसी उर्दू अरबी पोर्तुगीज अशा बऱ्याचशा भाषांचं मराठीवर परिणाम झालेला आहे काही सकारात्मक परिणाम झाले तर काही नकारात्मक परिणाम झाले सकारात्मक परि प परिणामांमध्ये असे परिणाम आहेत की ज्याच्यामुळे श भाषेचं शब्दसंग्रह अधिक समृद्ध झाला आहे किंवा विविध साहित्य प्रकारांनी संम समृद्धी मिळवलेली आहे तांत्रुनिक तांत्रिक आणि आधुनिक विषय मांडण्यासाठी अधिक शब्द उपलब्ध झाले आणि नकारात्मक परिणाम असे झाले आहेत की त्यामुळे मूळ जे मराठी भा शब्द आहे तर त्यांचा वापर कमी होतो आहे आणि इंग्रजी आणि इतर भाषांच्या अति वापरामुळे मराठी वाक्यरचना चांगल्याच प्रकारे प्रभावित होत आहे